तर स्वयंपाक विधी करायच्या करायच्या वेळेस असे खूप सारे घटक आहेत जे स्वयंपाक करायच्या वेळेस आम्ही खूप आधीपासून पाळत आहो जसे आमच्या पूर्वजानी आम्हाला सांगितलं होतं जसे आमचे बाबा माझे बाबा त्यांचे बाबा त्यांच्या बाबांचे बाबा त्यांनी कसे हे शिकवत आले आहेत स्वयंपाक करायच्या वेळेस कशी एक आमची संस्कृती आहे की आम्ही जे आमचे घरचे बनवलेले मसाले असतात तेच आम्ही याच्यामध्ये वापरतो आणि जे असे आम्ही प्रत्येक जेवणाच्या वेळेस आम्हाला रोज एक पुरणपोळी खावी लागते तर हे कसे मी जे आम्ही जेव्हा जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तेव्हा आम्हाला हे घटक वापरावे लागते आणि हे कसे एकत्र जोडून ठेवल्याने कशी आमची जी प्रथा आहे ती आमची आताही चालतच आहे